माझा गाण्यासंबंधीचा एखादा संस्मरणीय अनुभव म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा गॅदरिंगमध्ये गाणं म्हणलं होतं शाळेमध्ये आमच्या तर हा एक संस्मरणीय अनुभव असू श म्हणू शकते मी त्याला कारण मला काही फार व्यवस्थित गाणं असं नाही म्हणता येत मी काही शिकलेली वगैरे नाही आहे पण एवढ्या सगळ्यांसमोर गाणं म्हणणं जिथं की आपले सोबतचे शिकणारे विद्यार्थी असतील किंवा आपले शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक वगैरे असतील आणि परीक्षक वगैरे असतील आणि त्यांच्यासमोर एखाद्या न शिकलेल्या व्यक्तीने गाणं म्हणणं म्हणजे याचं काय अनुभव असेल हे आपण म्हणजे विचारच करू शकतो तर त्याप्रमाणेच माझं झालं सुरुवातीला मला काही फार व्यवस्थित जमत नव्हतं गाणं म्हणायला पण मग नंतर जेव्हा बाकीचे सगळे समोर बसलेले विद्यार्थी किंवा जे पण शिक्षक वगैरे जे होते त्यांनी खूप छान समजून घेतलं खूप छान प्रोत्साहन दिलं त्यामुळे मग मला पण थोडंसं वाटलं की ठीक आहे बाबा आपण करू शकतो आणि मग पुढे मग मी गात राहिले गात राहिले आणि मग ते माझं गाणं खूप छान झालं तर हा एक म्हणजे संस्मरणीय अनुभव आहे माझा आणि जेव्हा एक न गाणारी व्यक्ती उत्तमपणे गाणं गाऊ शकते तर त्यावेळेसचा जो आनु आनंद असतो जी काही समाधान असतं तर तेच मला त्यावेळेस वाटलं मला खूप समाधानी वाटलं खूप छान वाटलं की मी पण गाणं म्हणू शकते बाबा म्हणजे अगदी प्रोफेशनल नाही पण चार लोकांसमोर तरी मी व्यवस्थित गाणं म्हणू शकते अशाच भावना होत्या त्यावेळेस माझ्या